सनातन हिंदू संस्कृती ही फार प्राचीन काळापासून चालत आली आहे भारतात हिंदू जास्तीत जास्त रहात असल्यामुळे त्यांची प्रत्येक राज्यात अनेक धार्मिक स्थळं आणि तीर्थक्षेत्रं आहेत जम्मू काश्मीर राज्यात अमरनाथ आणि वैष्णवदेवी ही स्थळे प्रसिद्ध आहेत अमरनाथचे वैशिष्ट्य असे की जून महिन्यात तेथील गुहेमध्ये बर्फाचे शिवलंग आपोआप तयार होते उत्तराखंड राज्यात गंगोत्री जमुनोत्री बद्रीनाथ आणि केदारनाथ ही स्थळे चारधाम म्हणून ओळखली जातात तसेच पवित्र गंगा नदीच्या काठावर बसलेली हरिद्वार ऋषिकेश ही शहरे गंगा आरतीसाठी प्रसिद्ध आहेत वाराणसीमध्ये बारा ज्योतिर्लिंगांपैकी सर्वात पवित्र मानले जाणारे महादेवाची मंदिर आहे तसेच अयोध्या ही रामजन्मभूमी असून तेथे श्रीरामाचे भव्य मंदिर उभारले आहे मथुरा व वृंदावन येथे श्रीकृष्ण व इतर अनेक मंदिरं आहेत पंजाब राज्यात अमृतसरमध्ये शीख धर्मीयांंचा सर्वात मोठा गुरुद्वारा असून सुवर्ण जडीत असल्यामुळे त्याला सुवर्णमंदिर म्हणूनच ओळखतात ओडिसा राज्यातील जगन्नाथपुरीत श्रीकृष्ण बलराम आणि सुभद्रा यांचं मंदिर आहे तिथे जून महिन्यात भव्य दिव्य रथयात्रा निघते आसाम राज्यात गोहती येथे प्रसिद्ध कामाख्या देवी मंदिर आहे मध्य प्रदेशात उज्जैन येथे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक महाकालेश्वर मंदिर आहे केरळ राज्यात तिरुवनंतपुरम्मध्ये भगवान विष्णूचे प्रसिद्ध मंदिर आहे भगवान विष्णूच्या विश्रामावस्थेला पद्मनाभ म्हणतात म्हणून हे स्थळ पद्मनाभस्वामी मंदिर म्हणून ओळखलं जातं तसेच आंध्रप्रदेशातील तिरुपति येथे श्रीव्यंकटेशबालाजी मंदिर आहे वास्तुकला आणि शिल्पकलेचे उत्तम नमुने येथे पहायला मिळतात महाराष्ट्रात पंढरपुर येथे विठ्ठल रखुमाईचे पुरातन मंदिर आहे आषाढी एकादशीला तिथे खूप मोठा उत्सव असतो शिर्डीला साईबाबांची समाधी आळंदीला संतज्ञानेश्वराची समाधी शेगावला श्रीगजानन महाराजांची समाधी ही स्थळे जागृत मानली जातात कोल्हापूरची महालक्ष्मी नाशिक जवळची गडावरील सप्तशृंगी देवी माहूरची रेणुका देवी तुळजापूरची देवी ही देवींची शक्तिपीठं आहेत नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर कपालेश्वर मोदकेश्वर काळाराम मंदिर ही अतिशय पुरातन मंदिरं आहेत प्रसिद्ध अष्टविनायकांची आठ स्थळं ही महाराष्ट्रातच आहेत थेउरचा चिंतामणी ओझरला विघ्नेश्वर सिद्धटेकला सिद्धिविनायक महडला वरदविनायक पालीला बल्लाळेश्वर लेण्याद्रीला गिरीजात्मक मोरगावला मयूरेश्वर आणि रांजणगावला महागणपती आहे तसेच शंकराची बा बारा ज्योतिर्लिंगपण पवित्र स्थळं आहेत जसे की सोमनाथ मल्लिकार्जून महाकालेश्वर घृष्णेश्वर केदारनाथ भीमाशंकर काशीविश्वनाथ रामेश्वर नागेश्वर वैद्यनाथ त्रंबकेश्वर ओंकारेश्वर ही वेगवेगळ्या राज्यात स्थित आहेत प्रत्येक तीर्थक्षेत्राचे वेगळे असे वैशिष्ट असते उत्सव साजरा करण्याची विशिष्ट पद्धत असते त्यापैकी पंढरपूरच्या तीर्थक्षेत्रातील विठ्ठल रखुमाईचा उत्सव मला खरंच खूप भावतो त्यात एक प्रकारची शिस्त असते आषाढी एकादशीला पंढरपूरला यात्रा भरते त्यासाठी विठ्ठलाच्या दर्शनाला महाराष्ट्र आणि इतर राज्यातूनही वारकरी पोहचतात ही वारकरी मंडळी सोबत गाड्या घोडे तुळशी वृंदावन दिंड्या पालख्या टाळ मृदुंग घेऊन वाजत गाजत गाणी भजनं म्हणत पायी पंढरपुढ्या प पुराकडे मार्गस्थ होतात पंधरा पंधरा वीस वीस दिवस ते भक्तिभावाने प पायी प्रवास करतात एकादशीच्या दिवशी वारकऱ्यांचा महापूर पंढरपूरला पोहोचतो चंद्रभागा नदीत स्नान करून सगळे विठ्ठलाचे दर्शन घेऊन धन्य होतात ज्यांना गर्दीमुळे विठ्ठलाचे दर्शन होत नाही ते फक्त कळसाचे दर्शन घेतात आणि परतीच्या मार्गाला लागतात मंदिरात शासकीय पूजा होते राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांचे कुटुंबीय एका सामान्य जनतेतील दाम्पत्यासोबत श्री विठ्ठलाच्या मूर्तीला अभिषेक आणि यथाासांग पूजा करतात यात्रेत अनेक दुकाने लागतात त्यामधून प्रसाद व इतर वस्तू वारकरी आपल्या आपल्या घरी घेऊन जातात हा आगळा वेगळा भाविकांचा सोहळा प्रत्येकाने अनुभवण्यासारखा आहे असं नक्कीच मला वाटतं